आमच्या गावामध्ये सातवीपर्यंतच शाळा आहे त्यामुळे आमचं जे काही सातवीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते आमच्या गावीच झालं त्यानंतर मात्र आम्हाला तालुक्याला शिकायला जावं लागायचं आणि त्या वेळेस आम वाहा वाहनांचा इतका प्रॉब्लेम होता ना म्हणजे जास्तकुन आम्ही आमचं आठवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण जे आहे तालुक्याचं ते सायकलवरूनच कम्प्लिट केलं म्हणजे आम्ही सायकलीवरूनच जायचो सायकलीवरूनच घरी यायचो परंतु कधी कधी कसं व्हायचं की आजारी पडलं म्हणा किंवा आणि काय प्रॉब्लम झाला असेल त्या वेळेस कधीतरी असं वाटायचं की एकाद्या बसने जावं किंवा ऑटोरिक्षाने जावं तर आमच्या गावी कधीही बस किंवा ऑटोरिक्षा नव्हती म्हणजे आम्हाला काय करायचं एखाद्या टू व्हीलरला असं किंवा त्यांना काका म्हणत आम्हाला त्यांना हात करून त्या गाडीवुन आम्हाला जाय लागायचं म्हणजे वाहनांचा आमच्या गावी इतका प्रॉब्लेम होता की आम्हाला असं म्हणजे एखाद्या बसनं जायचं असं एखाद दिवशी आम्ही ठरवलं तर आमच्या अंगावर काटा यायचा कारण उन्हात उभं राहाय लागायचं तासनतास तिथं गाडीची वाट बघत आम्हाला स्टॅण्डवरती उभं राहाय लागायचं आम्हाला खूप कंटाळ यायचा म असं वाटायचं की शाळेलाच जायला नको वाहतुकीमुळं आमचं थोडंसं जे काही शालेय शिक्षण आहे त्याच्यामध्ये थोडासा फरक पडला म्हणजे कधीतरी म्हणजे शाळा चुकायची काही म्हणजे ताप आजारी वगैरे आम्ही असेल तर आमची शाळा वगैरे चुकायची वाहनांची सोय नसल्यामुळे